हॅलो नमस्कार सर ते आम्ही नाशिकला या टूरवर आलेलो आहे तर तुमचं ते आम्हाला कळालं की तुमची टुरिस्ट एजन्सी आहे ट्रॅव्हल एजन्सी आहे आणि नाशिकचे जे काही आजूबाजूचे जे सगळे हे धार्मिक आणि ऐतिहासिक क्षेत्र आहे याची तुम्ही भेट घडवून आणता तर त्याच्याविषयी सांगा ना आम्हाला आम्ही तीन दिवसासाठी आलो आहे आमचे साधारण दहा मेंबर्स आहेत आमची स्वतःचीच गाडी राहील सर तुम्ही फक्त आम्हाला गायडन्स केलं तरी चालेल

बर बर आता आम्ही जे काय ऐकलेले आहे नाही तर ते फक्त इथे त्र्यंबकेश्वर वगैरे एवढंच ऐकलेले आहे अजून काय काय बघण्यासारखं असेल त्र्यंबकचं पण सांगा कसं जाता येईल

अच्छा आणि ते काहीतरी आम्ही असं ऐकलं इथं भक्तिधाम मुक्तिधाम असतं असं काय आहे अच्छा

हां अच्छा हां

अच्छा हां

हा साडेतीन पीठ अर्धं पीठ आहे बरोबर बरोबर ते किती अंतर आहे साधारण आपल्याला बर हो हो

अच्छा हा बरोबर बरोबर

अच्छा मग हे सगळं नियोजन तुम्ही करून देता का अच्छा आम्ही इथे हॉटेल उतरलो आहे एका

चालेल बर बर चालेल

चालेल चालेल चालेल मग तुम्ही य तुमच्या ग गाडीमधून पण ॲरेंज करू शकता का हा मग तसं पण सांगा सर आम्हाला

बर चालेल चालेल ना तसं आहे आम आम्हाला चालण्यासारखं आहे तुम्ही तसंही नियोजन की आम्हाला सांगा मग त्या पद्धतीने आणि उद्या सकाळी किती वाजता आम्ही तिथे यायचं तुमचं कार्यालयाचा पत्ता आहे आमच्याकडे तिथे आम्ही हजर राहतो मग तिथून आणि सर मग ह्याच्या दरम्यान आपले सगळे व म्हणजे नाश्ता जेवणाची व्यवस्था होत राहील ना मध्येमध्ये

चालेल चालेल ओके सर चालेल उद्या भेटूया चालेल धन्यवाद ओके